हो मी स्विगी फूड डिलिव्हरीचा वापर केलेला आहे काही कामानिमित्त किंवा थकव्यामुळे जेव्हा घरामध्ये काही बनवायची सोय नव्हती किंवा बनवता आलं नाही तेव्हा मी स्विगीमधून फूड ऑर्डर केलं होतं त्या वेळेला मी त्यांच्या डिलिव्हरी जी काही त्यांची प्रोसेस आहे ती बघितली होती ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर लवकरात लवकर त्यांना मी फूड मागवलं होतं आणि खरोखरच त्यांनी वेळेमध्ये किंबहुना वेळेच्या पाच मिनटं आधीच त्यांनी ती डिलिव्हरी दिली होती अतिशय सिस्टमेटिक अशी त्यांची कामाची पद्धत आहे ऑनलाईन त्यांचं बुकिंग आहे ऑनलाईन त्यांच्या सा ॲपवरती जाऊन तिथे त्यांना जे जे काही आपण ऑर्डर करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघू शकतो त्याच्या किमती बघू शकतो आणि त्या प्रकारे आपण तसं त्यांना मागवू शकतो ते अन्नपदार्थ आणि त्याच्यानंतर त्यांचे ते जे डिलिवरी बॉय असतात त्यांचेसुद्धा स्पेसिफिकेशन आणि डिटेल आपल्याला ॲपवरती दिसतात आणि नियोजित वेळेच्या आधी किंवा नियोजित वेळेमध्ये हे डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी पर्सन जे असतात ते आपल्याला ते फूड आणून देतात आणि मला आलेला अनुभव हा अतिशय चांगला होता आणि त्यांनी माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं होतं माझी खूप सोय झाली होती त्या वेळेला आणि म्हणून मला असं वाटतं की अशा फूड डिलिव्हरी ज्या आहेत स्विगी किंवा झोमॅटो या माझ्यासाठी तरी सोयीस्कर ठरलेल्या आहेत आत्तापर्यंत